हो बोला बोला दोनशे ऐंशी किती आं आपली माणसं वगैरे घरची घरी घरच्यासाठी आहे किंवा मित्रमैत्रिणी फॅमिली आहे का हो पाचजण ना म्हणजे दोनशे अडीचशे किलोमीटर अच्छा नाही नाही आपल्या किलोमीटरवरून गाडी चालते गाडी आपली यर्टिगा आहे ना तर सिक्स सिस्टर सिक्स सीटरची गाडी आहे आपली कारणकी आपण हो सहा सहापर्यंत आपण घेऊन येऊ शकतो हां कारणकी आपण जर आपल्याला फोर सीटर आहे पण ते डिझायर आता डिझायरमध्ये हे एवढे घेऊन जातो म्हटल्यावर फाईन लागू शकते तर ते फाईन तुमच्यावर पडते ना आता यर्टिगाचे भाव वाढले व सतरा रुपये किलोमीटर झाले आता पेट्रोल वाढलं ना पेट्रोलची साहेब भाव बघा ना तुम्ही पेट्रोल डिजेल काय कमी करणार अहो बघा ठीक आहे बरं सोळा रुपयानं घेऊ मग कुठून बोलायले तुम्ही पण जवळचेच नाते असं का काय कमी करावं साहेब आता बघा ना तुम्हीच परवडायले का पंधरानं परवडत नाही अहो आम्हाला बरं ठीक आहे मग ड्रायवरचा भत्ता आणि खाणं खाणं पिणं तुम्ही बघा मग ते ती दोन अडीचशे ना ठीक आहे बरं पंधरानं करू बरं ठीक आहे या नऊ वाजता येतो तुमच्या गावात मग ठीक आहे